हॅलो सर मी काही आठवड्यांपूर्वी जी एस टी नोंदणीसाठी एक अर्ज केला होता त्या अर्जाची सद्यस्थिती मला जाणून घ्यायची होती म्हणून मी काही दिवस झाले जी एस टी हेल्पलाईनवर फोन करत आहे आणि तो कनेक्टच होत नव्हता पण आता झाला आहे कनेक्ट तर कृपया मला त्या अर्जाची सद्यस्थिती कळेल का आणि नंतर हा माल आणि त्या प्रक्रियेदरम्यान दरम्यानचा दिलेला संदर्भ क्रमांक असा आहे की नऊ तीन दोन पाच सहा दोन सहा चार नऊ एक शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य दोन हा माझा संदर्भ क्रमांक आहे आणि तरी प्लीज मला त्याबद्दलची माहिती देऊन उपकृत करावे कृपया माझी ही विनंती पूर्ण करा आणि लवकरात लवकर त्या जी एस टी नोंदणीसाठी जे अर्ज केला होता त्याबद्दलची सद्यस्थिती मला सांगा सांगून उपकृत करा धन्यवाद